मी आठ दिवसापूर्वी ॲमेझॉनवरून एक टॉप मागवला होता आणि मला तो व्यवस्थित त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे विदीन एट डेज वर्किंग विदीन एट वर्किंग डेज मला त्यानी ते पाठवून दिला आणि जो मी टॉप सिलेक्ट केला होता तो सेम कलर सेम साइज असं मला व्यवस्थितपणे मिळालेलं आहे आणि तो त्याच्यानंतर मी दोन वेळेला धुतलासुद्धा पण त्याचा कुठल्याही प्रकारचा रंग गेलेला नाही आहे त्यांनी सांगितलं होतं तोच कपडा आहे आणखीन त्याचं स्टिचिंग पण खूप छान आहे आणखीन जो मुलगा डि त्या ते मला ट्रॅकही व्यवस्थित करता येत होतं ते तुम्ही जे काही मला दिलं होतं ना दुकानदारांनी की तुम्ही ह्याच्यावरती ट्रॅक करू शकता तुमची ऑर्डर तर ते ट्रॅकिंग पण व्यवस्थित झालं आणखीन जो मुलगा डिलेवरी द्यायला आला होता त्याचीही वागणूक अतिशय छान होती म्हणजे एकंदरीतच मला हे स ब म्हणजे तुमचं हे जी ऑनलाईन खरेदी केली ही मला खूप आवडलेली आहे आणि खूप व्यवस्थित आहे आणि माझ्याकडून फाईव्ह स्टार रेटिंग आहे